आपल्या भारतामध्ये सुप्रसिद्ध खेळ खेळले जातात त्यापैकी खो खो कबड्डी क्रिकेट असे आहेत तसेच सुप्रदि सुप्रसिद्ध खेळाडूंचे नावापैकी म्हटले तर एम एस धोनी सचिन तेंडुलकर झाले हार्दिक पांड्या विराट कोहली हे एक सुप्रसिद्ध आहे जसे की हे खो खो झालं कबड्डी झालं ह्या आधी शाळेमध्येच शिकवल्या जातात त्यांचे काही एक क्लासेस असतात जी की पोरांना श एक पिरिड म्हणून असतात जो त्यांना रोज खेळल्या जातात आणि असं खेळ खेळल्यानंतर ते छोट्यापणापासून त्यांना सवय लागतात खेळाची तसे मग ते स्कूल कॉलेज मग कॉलेजमध्ये मोठे झालं की परत हे कबड्डी खो खो हे खेळल्या जातात आणि तिथून मग यांची एक टीम तयार होतात जसे की स्टेडियम म्हटलं ती जामठा स्टेडियम आहे नागपूर आहेत तिकडे मुंबई आहेत पुणे आहेत अशा स्टेडियमलाही मोठे मोठे खेळ खेळले जातात धन्यवाद